बाय बाईक चालवताना आम्ही सु सुरक्षिततेची म्हणजे हेल्मेट हेल्मेट घालतो परत

आणि हेल्मेट घालतो की सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी खूप सुरक्षा डोक्याच्या सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे आणि हॅँडग्लोव घालतो परत ॲ परत कोपऱ्याला जे गार्ड असेल एल्बो गार्ड म्हणून तेसुद्धा वापरतात जेणेकरून ॲक्सिडेंट वगैरे झाला तर कोपऱ्याला कोफऱ्याला लागू नये किंवा गुडघ्यांनासुद्धा ते ॲल्बो गुडघ्यांनासुद्धा ते गाड लावतो जेणेकरून ते लागून याच्यासाठी हे ते लाँग रूटसाठी ते खूप गरज असेल कारण कधी काय ॲक्सिडेंट झाला तरी या सगळ्या गोष्टी आपल्याला सेफली सेफली ठेवतात आणि प्रवासात कागदपत्र घेणं म्हणजे लायसन असणं गरजेचं आहे लायसन्स ठेवतो परत पी यू सी इन्शुरन्सची कागदपत्रे आणि आर सी बुक वगैरे त्याची आर सी बुक आर सी बुक इन्श्युरन्स लायसन या गोष्टी ठेवतो परत पीय पी यु सी पी यु सीची एक्सपायरी झाली की पी यु सी नवीन काढतो आणि प्रवासात जेवढे सगळी कागदपत्र ठेवतं मोबाईल्समध्येसुद्धा फोटो काढून ठेवतो आणि जेरोकसुद्धा आणि लायसन्स ओरिजिनलसुद्धा घेतो जेरोकसुद्धा का ठेव दाखवायला पाहिजे ओरिजनल ठेवतात मोबाईलमध्येसुद्धा ते लायसंस वगैरे फोटो काढून ठेवतं जेणेकरून जर लायसन्स कुठं घेता न आलं तर ते ट्राफिक हवालदारला प फोटो किंवा ते दाखवून घेता येते